तसं पाहिलं तर कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा परंपरा या इतिहास काळापासून पाळल्या जातात आणि या प्रथा परंपरा चालीरीतींना विशेष प्राधान्य कुटुंबामधील ज्येष्ठ लोक वयस्कर लोक देत असतात आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या चालीरीती परंपरा आपोआप संक्रमित होत असतात आणि मग ते वर्षानुवर्ष त्या प्रथा परंपरा चालू राहतात पण कधी कधी कुटुंबामध्ये असलेल्या ह्या परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होताना त्यामध्ये बदल होतात आणि काही चालीरीती प्रथा परंपरा ह्या मागे पडतात पर्यायाने बंद होतात किंवा त्यामध्ये बदल होतो असं जाणवते आता आमच्या कुटुंबामध्ये उदाहरणं म्हणून सांगायचं झालं तर लग्नानंतर गोंधळ घालणे भवानीचा ही प्रथा प्राचीन काळापासून होती परंतु गेल्या चार पिढ्या हा गोंधळ झालेला नाही आहे म्हणजे ही चालीरीती ही प्रथा सध्या तरी बंद स्थितीत आहे शिवाय आणखीन एक सांगावसं वाटेल की दिवाळीमध्ये पहिली अंघोळ ही घराच्या बाहेर केली जाते किंवा करायची असते अशी प्रथा आहे पण आमच्या कुटुंबामध्ये आम्ही दिवाळीची पहिली अंघोळ त्याला अभ्यंग स्नान म्हणतो हे आम्ही घरातल्या बाथरूममध्येच करत असतो पुढे ही प्रथा कालपरत्वे बदलली गेली आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे आमचं जे कुलदैवत आहे ज्योतिबा ह्या ज्योतिबाची चैत्र महिन्यामध्ये उत्सव असतो त्या उत्सवाला ज्योतिबाच्या डोंगरावर जाऊन पूजा अर्चा आरती नैवेद्य वगैरे करण्याची प्रथा आहे परंतु आम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून ज्या कुलदेवाचं ज्योतिबाचं स्थान हे दूर असल्यामुळे घराच्याच मागे असलेला जो डोंगर तिथे जाऊन हा उत्सव करण्याची प्रथा पडली गेली आणि ती आजही चालू आहे म्हणजे काळाच्या ओघात त्या ज्योतिबाच्या तिथे जाऊन ती तो उत्सव करणं ही प्रथा मागे पडली अशा काही आणखीन सांगता येण्यासारख्या प्रथा आहेत आणखीन एक चांगली प्रथा मागे पडली ती म्हणजे लग्नामध्ये हुंडा घेणे खरं तर ही चांगली आहे पूर्वीच्या काळी लोक लग्नामध्ये हुंडा घेत असत मुलीच्या कुटुंबियांकडून वडिलांकडून पण ही एक प्रथा काळाच्या ओघामध्ये बंद पडली आणि खरं तर ती चांगली आहे बंद झाली ती कारण समाजाच्या दृष्टीनं ही एक प्रथा मुलीच्या कुटुंबियांसाठी योग्य नव्हती आणि ती काळाच्या ओघामध्ये बंद पडली हे बरं झालं अशा काही चालीरीती सणावाराच्या असतील किंवा उत्सवाच्या असतील या बदललेल्या दिसतात विवाह पद्धतीच्या ज्या चालीरीती आहेत ह्या कालपरत्वे बदललेल्या आहेत काही प्रथा मागे पडत चाललेल्या आहेत हल्ली जर पाहिलं तर विवाहामध्ये विवाहाच्या वेळी पार पडणाऱ्या विधी ब्राह्मण आपल्या पद्धतीने करत असतात त्यामुळे परंपरागत ज्या विधी आहेत त्या कुठेतरी मागे पुढे होताना दिसतात जे अशा प्रकारे इतिहास काळापासून दीर्घकाळापासून चालत आलेल्या प्रथा परंपरा काही कारणास्तव ह्या मागे पडतात पूर्ण होत नाहीत असे चित्र दिसते